हो आम्ही ठाण्यामध्ये राहतो त्यामुळे हा ठाणे जिल्हा हा संपूर्ण आजूबाजूला आता शेजारी मुंबई पण आमच्या आहे पण ठाणे जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा समजला जातो ठाणे जिल्ह्यामध्ये वेगवेगळे पर्यटन स्थळं आहेत आता विशेष करून ठाणे शहरातच जवळ जवळ पन्नास वेगवेगळ्या प्रकारचे तलाव आपल्याला ठाणे शहरामध्ये दिसतात त्यामुळे नुसतं या तलावांमध्ये फिरलं तरीसुद्धा वेगळ्या प्रकारचा आनंद तुम्हाला मिळतो मुळात ठाणा जिथे आम्ही राहतो हे तलावांचं शहर मानलं जातं त्यामुळे हे हेरिटेज असलेले जुने असलेले काही तलाव इथे आहेत त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक अशा वास्तू आहेत खिडकाळीचं एक मंदिर आहे अंबरनाथचं हजार वर्षांपूर्वीचं महादेवाचं मंदिर या परिसरामध्ये आहे नंतर ठाण्याच्या संपूर्ण परिसरामध्ये कल्याणला विशेष करून जिथे पहिल्यांदा या आरमाराची स्थापना भारतीय आरमाराची स्थापना आपली झाली तो दुर्गाडी किल्ला ऐतिहासिक ठिकाण म्हणून ते मंदिरसुद्धा ओळखलं जातं कल्याणच्या परिसरामध्ये हाजी मलंग किंवा श्रीमलंग आपण बघूया ह्याही परिसर बघण्यासारखा आहे त्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की त्या बघण्यासारख्या आहेत आणि एकदा या बाजूला समजा गेलं की ठाण्याच्या परिसरात जरी आपण म्हटलं तरीसुद्धा येऊरचा एक खूप मोठा परिसर इथे आहे की मोठी डोंगररांंग आहे आणि ती डोंगररांगसुद्धा बघण्यासारखी आहे एकूणच ठाणे जिल्हा हा पर्टनाच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे